भारताची मोठी परंपरा आहे सण महोत्सव अत्यंत आनंदाने पवित्र वातावरणात साजरे केले जातात मी सगळ्या सणांबद्दल माहिती देणारच आहे पण पहिल्यांदा दोन महत्त्वाच्या सणांबद्दल बोलायचं आहे मला तसे सगळेच सण आनंदाचे आणि महत्त्वाचे असतात पण मी आधी बोलणार आहे ते पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय सणांबद्दल हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे किंवा देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा किंवा हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे अशी देशभक्तीपर गीते ऐकली की प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावते हे सण देशभर दिमाखात साजरे केले जातात देशभर ठिकठिकाणी झेंडावंदन करून उंच फडकणारे आपल्या तिरंगा झेग झेंडा बघताना सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा हीच भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असते भारतातील आणखी दोन महत्त्वाचे सण दसरा आणि दिवाळी नऊ रात्री सगळ्या देवींची यथासांग पूजा पार पडल्यानंतर येतो तो दसरा दसरा सण मोठा नाही आनंद टो तोटा या दिवशी अंगणात रांगोळी काढणे गोडाधोडाचं जेवण करणे लहानांनी मोठ्यांना आपट्याची पाने देऊन आशीर्वाद घेणे नवीन गोष्टींना सुरुवात करणे ही प्रथा आहे साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा हा महत्त्वाचा सण मानला जातो यानंतर येते ती दिवाळी दिवाळीचे चारही दिवस महत्त्वाचे असतात नरक चतुर्दशीला दिवाळीची सुरुवात होते नवीन कपडे घालून फटाके वाजवून मनसोक्त फराळ करून हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात घरोघरी आकाशकंदील पणत्या दिवे लावणे याला फारच महत्त्व असते बच्चे कंपनी तर हौसेने किल्ले बनवतात त्यानंतर लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीची पूजा करून तिला आवाहन करतात आमच्या घरात आनंदाने राहा म्हणून प्रार्थना करतात त्यानंतर येतो तो पाडवा पाडवा हा सण पण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त आहे नवीन घर घेणे वाहन घेणे या गोष्टी या मुहूर्तावर केल्या जातात त्यानंतर येते ती भाऊबीज बहीण भावाच्या नात्यातला हा अनोखा सण बहिणी या सणाची आतुरतेने वाट बघत होतात आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा मराठी वर्ष चैत्र महिन्याला सुरू होते आणि चैत्राचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा श्रीराम वनवास संपून आयोध्येला परत आले अशी आख्यायिका आहे घरोघरी गुढ्या उभारून हा सण साजरा करतात गुढी म्हणजे एका काठीवर शेला जरीची साडी खणाची साडी बांधून त्यावर हार कडुलिंब साखरेच्या गाठी बांधून उंच उभी करतात या दिवशी कडुलंब कडुलिंब खाणे ह्याला फार महत्त्व असते बाकीच्या सणांप्रमाणेच अंगणात रांगोळी गोडाचं जेवण तर असतेच या महिन्यात रामनवमी हनुमान जयंती पण असते यानंतर वैशाख महिन्यातील अक्षयतृतीया हा सण पण महत्त्वाचा सण आणि महूर्त आहे मग येते ती वट वटपौर्णिमा भारतीय स्त्रिया हा सण खूप श्रद्धेने साजरा करतात आषाढात येते ती एकादशी आणि गुरुपौर्णिमा एकादशीला भक्तांचा मेळा पंढरपुरात गोळा होतो विठुमाऊलीला भेटण्यासाठी गुरुपौर्णिमा आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस श्रावणात तर सणांची रेलचेलच असते नागपंचमी राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यानंतर येते ती गणेश चतुर्थी वर्षभर सगळेजण त्याची वाट बघत असतात सुखकर्ता दु खहर्ता विनायकाची प्रतिष्ठापना करतात सार्वजनिक गणपतीही असतात तिथे विविध प्रकारचे देखावे मांडले जातात आणि अत्यंत उत्साहात हा सण साजरा केला जातो बाप्पाचा आवडता मोदक तर घरोघरी बनतोच फाल्गुनात येते ती होळी आणि धुळवड रंगवंची यासारखे सण जल्लोषात साजरे होतात भारतात साजऱ्या होणाऱ्या सणांबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे भारतातील विविधता अशावेळी एक होते आणि आनंद घेते